कोणताही खेळ खेळतांना आपल्याला आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करावा लागतो कारण की आपल्याला त्या खेळामध्ये जिंकायचं असते किंवा तो खेळ समजून घ्यायचा असतो तरच आपण तो खेळ खेळू शकतो म्हणून यासाठी जर आपण आपल्या बुद्धिमत्तेचा वापर केला तर आपण जास्त वेळपर्यंत तो खेळ खेळू शकतो जसं चेसचा जो खेळ आहे तो पूर्ण बुद्धिमत्तेच्या जोरावरती खेळला जातो आहे त्यामध्ये घोडा हत्ती राजा राणी ते कसे चालवायचे हे त्यांच्या बुद्धिमत्तेवरती अवलंबून असते आणि ते ज्याला कळते तेच लोकं ते खेळ खेळू शकतात असे काही खेळ जे आहेत ते खेळायला आपल्याला सर्वांना खूप आवडते